आवाज थकलेला असेल तर मी कोमट पाण्यात लिंबू सरबत करून घेते नाही तर मग थोडासा गरम चहा पिते आणि शांत बसते विश्रांती घेते आणि मग एक लिंबू सरबताने जरा फ्रेशपणा आला की मग मी थकवा माझा दूर कर होतो आणि जर आवाजात कर्कशपणा आला असेल तर मी शांत डोळे मिटून शांत बसते आणि एखादं शांत गाणं सुद्धा ऐकते त्यामुळं कर्कशपणा आलेला आवाजातला त्या शांत गाण्यामुळं माझा नाहीसा होऊ शकतो आणि मग शांत झालं आवाज कर्कशपणा की मला छान मग मी गाणं एखादं मी सुद्धा गुणगुणून माझा मी आवाज जरा नीट करते आणि तो जपण्यासाठी मी आवाज जपण्यासाठी मला मी तल तेलकट पदार्थ खात नाही तिखट पदार्थ सुद्धा खात नाही आंबट खात नाही आणि थंड पदार्थही खात नाही त्यामुळं माझा आवाज जसा मऊ मृदू मुलायम पाहिजे तसा राहण्यास मला मदत होते आणि मी शांतपणे म माझं गाणं बिणं रियाज चालू ठेवते